हॅलो हां बोला हो हो बरोबर बोला ना अच्छा अच्छा ओके मी प्रोपेसर वैशालीच बोलत आहे तुम्ही बरोबर का कॉल लावलेला आहे तर तुम्हा तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे तर हे बघा इथे ना हो ना हो ना हो ना कळलं मला तुम्ही काय बोलत आहे तर तर आपली वार्षिक फी आहे ती पस्तीस हजार रुपये आणि तुम्ही नाही तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये पण भरू शकता आपले बघा थ्री इन्स्टॉलमेंट असतात तीन इन्स्टॉलमेंट असतात तर तीन इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही जेव्हा ॲडमिशन करता तेव्हा तुम्ही भरू शकता किंवा तुम्ही तीन इन्स्टॉलमेंटच्या जागी तुम्ही दोन इन्स्टॉलमेंटमध्ये पण भरू शकता अच्छा अच्छा तर मग तुम्ही तुम्ही कसं म्हणजे तुम्ही काय ठरवलं तुम्ही हॉस्टेलवर राहणार आहात की तुम्ही अपडाऊन करणार आहात म्हणजे तुमचा काही असेल ना काय ठरलेलं ओके ओके आपल्या इथे ना होस्टेल पण आहे तर तुम्ही जे म्हणजे फॉर्म भरताना आपण टाकू तसं जर होस्टेलवर नंबर आपण तुमचा लावून देऊ किंवा तसं डिस्कशन करून जर तुम्ही होस्टेलवर राहिलात तर मग तुम्हाला सगळं सोईस्करच पडेल तुम्ही कॉलेज पण जवळ होईल आणि तुम्ही म्हणजे प्रॉपर इथल्या आहात की दुसऱ्या गावातले आहात कसे आहेत अच्छा अच्छा चालेल चालेल ना मग काय प्रॉब्लेम नाही तुम्ही एकवेळेस कॉलेजला व्हिजिट करा म्हणजे आपल्याला कळेल आता कॉलेजच्या ॲडमिशनचे फॉर्म वगैरे पण चालू डेट वगैरे आली की मग तसं कळवलं जाईल ठीक आहे ठीक आहे चालेल तुमचं नाव काय अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल